नमस्कार जर तुम्हाला पी एफ मधून कर्ज कर कर्ज घ्यायचं असेल त्याच्यासाठी जो अर्ज करायचा आहे तर ते सर्व प्रोसिजर ऑनलाईन आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे ई पी एफ ओ पोर्टलवर साइन इन करण्यासाठी पहिलं ती लिंक ओपन करावी ऑफिशिअल लिंक ओपन करावी एच टे टी पी एस असलेली त्यानंतर त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुमचा यू ए एन नंबर त्यानंतर पासवर्ड टाकावा त्यानंतर कॅप्शाचं एक ऑप्शन येईल तो टाकावा व त्यानंतर सायन इन म्हटलं की तुमचं अकाऊंट जे आहे तर ते त्या वेबसाईटवर ओपन होईल व त्यानंतर सर्विस या सेक्शनमध्ये जाऊन तिथे एक क्लेमचा एक ऑप्शन येईल तर क्लेम म्हणावं क्लेमवर क्लिक केल्यानंतर तिथे पर्सनल लोन किंवा या टाईपमध्ये एक लोनचा एक प्र ऑप्शन येईल तर त्यामध्ये क्लिक केल्यानंतर लोन संदर्भातली माहिती तिथे भरण्यासाठी फॉर्मसारखा एक येईल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कुठच्या कुठच्या कामासाठी लोन हवं आहे उदाहरणार्थ लग्नासाठी हवं आहे किंवा नवीन प्लॉट खरेदी करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जर पाहिजे असेल तर त्यानुसार त्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा त्यानंतर आवश्यक कागदपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा अन्य जे काही गोष्टी तिथे ज्या डॉक्युमेंट्स दिलेली असतील त्या त्यानुसार ती जमवून त्याची ऑनलाईनमध्ये म्हणजे डिजिटल कॉपी तिथे अपलोड करावी लागली तर ती करावी व त्यानंतर त्यापूर्वी जे कुठचं लोन घ्यायचं आहे तर ते आपल्याला जी पूर्ण आपली जी अमाऊंट आहे तर त्याच्या ठराविक पर्सेंटेजमध्ये आपल्याला ते लोन म्हणून घेता येतं तर त्याचं कॅल्क्युलेशन करावं कॅल्कुलेशन म्हणजे साधारण कितीही टक्क्याने आपल्याला कर्ज मिळत आहे किंवा जे काय आहे ते सर्व बघावं व त्यानंतर त्यानुसार ती जी काही माहिती असेल उदाहरणार्थ तिथे नाव पत्ता वगैरे तुमचं त्या पोर्टलवर आधीपासूनच असणार पण ती माहिती बरोबर आहे का ते चेक करून त्यानुसार आवश्यक असलेली रक्कम तिथे टाकून ते कॅल्क्युलेट करून बघावं की योग्य इंटरेस्ट आणि किती वर्ष भरायचं आहे वगैरे हे सर्व माहिती चेक करावी ते केल्यानंतर अन्य कुठची जी माहिती राहिलेली असेल तर सगळं भरल्यानंतर इथे चेकबॉक्स एक येईल तर तो त्याच्यावर एक क्लिक करावं की मलाच हे कर्ज पाहिजे आहे किंवा अन्य त्याच्यात म्हणजे माहिती दिलेली असते तर ती वाचून त्याच्यावर क्लिक करावं आय एग्री असा तो साधारण ऑप्शन असतो ते गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय म्हणून एक करता ऑप्शन येईल मग ते अप्लाय म्हटल्यानंतर तुमचं तिथे त्या पोर्टलवर ई पी एफ ओसाठी त्याच्या थ्रू कर्ज मिळण्यासाठी अर्ज त्यांच्याकडे सबमिट होईल अशा प्रकारे ही जी प्रोसिजर आहे ती पूर्ण होईल